हॅलो स्विगी फूड सर्व्हिसमधून बोलताय का हा सर मला ऑर्डर द्यायची होती हो अक्च्युली हा मला एक दाल तडका एक राईस एक पिबीयम हो सर हो आजच ऑर्डर हवी आहे किती वेळ लागेल सर शक्यतोवर अर्ध्या तासाच्या आत जर ऑर्डर मिळाली तर चांगलं होईल सर मी तुझं तुमचा जुना कस्टमर आहे त्याच्यामुळे काही डिस्काउंट वगैरे आपल्याला मिळू शकते का हो हो सर मी याच्या अगोदर पण खूपवेळा ऑर्डर केलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे कुपन वगैरे आहे फिफ्टी परसेंट ठीक आहे सर अर्धा तासाच्या आत मला ऑर्डर मिळेल याची व्यवस्था करा प्लीज धन्यवाद सर